ठाकूर असोसिएट्स हो ठाकूर असोसिएट्स नमिताच बोलते आहे बोला अच्छा अच्छा तुम्हाला बजेटिंगपासून सगळं सांगू का मी म्हणजे तुमचं बजेट साधारण एक कोटी किंवा त्याच्यावरती आहे की तुम्हाला एक कोटीपर्यंतच हवं आहे असं मला सांगा जरा अच्छा आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यानुसार तुम्ही मला सांगा म्हणजे तुम्हाला घराच्या बाजूला थोडीफार जागा सुटेल अशी जागा हवी आहे की तुम्हाला कॉम्पॅक्ट रो हाऊसेस असतात तसं हवं आहे की प्रॉपर बंगलाच हवा आहे तुम्हाला अच्छा अच्छा पण आता तुम्हाला थोडंसं म्हणजे जो मेन रोड वगैरे असतो तो टच हवा आहे मार्केट वगैरे ते सगळं जवळ हवं आहे की ते थोडं लांब असेल तर तुम्हाला चालेल म्हणजे तुम्ही राहायला शिफ्ट होणार आहात की मग तुम्ही एक सुट्टीचं म्हणजे एक वेकेशन म्हणून स्टे म्हणून तुम्ही हे बनवताय काय दृष्टिकोन आहे त्याचा तुमचा अच्छा म्हणजे तुम्हाला हां म्हणजे तुम्हाला परिसर असा गजबजाटीचा हवा आहे थोडाफार आता आमच्याकडे कसं आहे वसईमध्ये जरी गजबजाटीचा असला तरी मुंबई इतकी गजबजाट नाहीच आमच्याकडे कुठच्या एरियात त्यामुळे तुम्हाला तसे एरिया सगळे चांगलेच मिळतील तर तुम्ही म्हणताय तसे एरिया आमच्याकडे आहेत निश्चितच आहेत पण आता कसं असतं की कोणीही आम्हाला काही गोष्ट सांगितली की आम्ही लगेच काही त्यांना अवेलेबिलिटी सांगू शकत नाही आम्हाला पण ते थोडेसे वेअरअबाऊट्स म्हणजे तुम्ही आम्हाला थोडेसे तुमची तुमची माहिती कळवा आता तुमच्याकडे नंबर तर आलेलाच आहे त्याच्यामुळे किती लोक राहणार कशा पद्धतीतलं एक्झॅक्ट आता काही लोकांचं कसं असतं अमूक एका साईडला तोंड असणारं घर हवं असतं किंवा काही लोक असतात जे वास्तूमध्ये काही विचार करत नाहीत त्यांना चालून जातं काही लोकांचं कसं असतं जो बंगला सुपर बिल्टअप असतो तसावाला एखाद्याला हवा असतो म्हणजे सगळं आतमध्ये केलेलं काम काही लोक म्हणतात आम्ही आमच्या पद्धतीनेच करणार आहोत सगळं आम्हालाच अगदी शून्यापासून सगळं उभारायचं आहे घर बांधायचं आहे आम्ही बांधायला दुसऱ्याला देणार हे ठीक पण आम्हाला घरच बांधायचं तर तुम्ही काय म्हणालात तुम्हाला बंगलाच हवा आहे म्हणजे तो तर तुम्हाला रेडी हवा आहे हे लक्षात आलं पण मग तुम्हाला तो रेडी हवा आहे तर नवीन बांधकामातला हवा आहे की तुम्हाला सेकंड ह्याचा कोणाला विकायचा वगैरे असाल तर तसा चालेल अच्छा आणि तुम्हाला आतलं सगळं केलेलं हवं आहे की तुम्ही करून घेणार कारण प्रत्येकाची एक इच्छा असते ना आपलं घर सजवण्याची हां तर तुम्ही त्या पद्ध

अच्छा अच्छा चालेल तसंही मी करीन आणि मग तुमचं तसं काही वास्तूनुरूप काही आहे का तशा पद्धतीतलं तुमचं काही म्हणणं आहे

अच्छा अच्छा हां हां हां हां हां हां अच्छा आणि तुम्हाला वरती खालती म्हणजे मजली हवा आहे एखादा की बैठाच हवा आहे फक्त म्हणजे तुम्हाला वरती नाही आहे खाली चार रूम वगैरे असतील तर तुम्हाला पूरक आहे म्हणजे ती पण आउटलेट्स काढलेली हवी आहेत तुम्हाला तसं बघायला म्हणजे पुढे मागे बांधायचं असेल तर तशा पद्धतीत पण तुम्हाला हवा आहे अच्छा अच्छा आणि हां आणि मुख्य म्हणजे तुम्हाला ठीक आहे मला तुम्हाला जे आहे ते सगळं लक्षात तर आलेलं आहे त्यामुळे मी एक गोष्ट करते हे सगळं अगदी म्हणजे माझ्या आणखीन एका असोसिएटशी बोलते सगळं तुमचं मी पेपर डाऊन करते आणि मग तुम्हाला अग्रीमेंटने एक दोन दिवसात म्हणजे जे काही आमच्याकडंचं हे अग्रीमेंट असं नाही पण जे काही माहिती आहे ती मी तुम्हाला ब्रोशर सगळं बनवून पाठवून देते मग पुढे बोलू आपण तुम्हाला आवडलं तर हां चला चालेल हां ठेवते थँक्यू